बँकिंग आणि विमा क्षेत्रात कर्ज आणि क्रेडीट हाताळणीच्या पद्धतीत बराच बदल झाला आहे पूर्वी कर्ज मिळायला फार बँकेकडनं कर्ज मिळायला फार त्रास व्हायचा आणि विमा क्षेत्रे साधारण मर्या जे लाईफ इन्शुरन्स पुरतंच मर्यादित आता त्यांच्या कक्षा वाढलेल्या आहेत कर्ज मिळवायचं हे म मुख्य म्हणजे कर्जदाराचं असतं ते आणि क्रेडीट कसं द्यायचं किंवा क्रेडीट कसं अवि पद्धत कशी हाताळायची हे बँक आणि विमा त्यांच्या कार्यपद्धती आहेत आता संगणीकरण झाल्यामुळे कर्ज आणि क्रेडीट हाताळण्याच्या वेगवेगळ्या प्र प्रकार आपल्याकडे सुरू झाले आहेत आत पूर्वी गृहकर्ज हे सहज उपलब्ध होत नसे त्याच्यासाठी बऱ्याच कागदपत्राची आवश्यक असेल आणखी काही तरुजबी असेल तर ते मिळणं सोपं नव्हतं आता संगनीकरण झाल्यामुळे कर्ज भरण्याचा अर्ज याची क्रेडीट हे करण्या क्रेमा क्रेडीट क कपॅसिटी बघण्याची सो पद्धत सोय झाली आणि त्यामुळे कर्जदार त्या लायक म्हणजे त्याची पात्रता आहे किंवा नाही हे कळायला साधी त्यांनी जो फॉर्म भरून देतो त्याच्या त्याच्यानंतर त्याने त्याची मालमत्ता कशी आहे त्याचा रेकॉर्ड उपलब्ध असल्यामुळे मॉडगेज ठेवण्याची जी काय पद्धत आहे एक ती चांगली मॉडगेज पद्धत आता त्या क्षेत्रात त्या काय मॉडगेज ठेवण्याय त्याच्या म्हणजे स संबंधित सगळी माहिती मिळते आणि सी बी एल सीबीईल वगैरे अशा त्याची क्रेडिट कपॅसिटी पण माध्यमे कर्ज देणं तो पात्र आहे की नाही हे पात्र ठेवण्यासाठी फार सोपे पद्धत त्यांना मिळाली त्यामुळे त्याची अव आर्थिक परिस्थितीला अनुसरून कर्ज देत आहे आणि क्रेडिट हाताळायचं म्हणजे जरा बँकिंग आणि विमा विमा क्षेत्राचं पूर्वी लाईफ इन्शुरन्स एवढच मर्यादित असल्यामुळे आता त्या क्षेत्रात हे केलेलं आहे असे आगीचा इन्शुरन्स असो विमा कधी अपघाताचा त्यामुळे अनेक क्षेत्रात बँकिंग आणि विमा क्षेत्र हे दोन्ही असणं बँकिंग सामुळेच विमा क्षेत्राला चालना मिळाली आणि विमा क्षेत्रामुळे बँकिंगवाल्याने पण विमा चालू केलेल्या आहे त्यामुळे दोन्ही पद्धती अशा एकमेकाला पूरक आहेत आणि ह्यांंना दोघांना जे जे पात्र आहेत त्यांची क्रेडिटॅबिलिटी आहे अशाच लोकांना कर्ज मिळतं आणि आता मोठमोठाली कर्ज आहे ते देताना तुम्हाला जी कागदपत्राची जी आवश्यकता आहे ती सहज तुम्हाला उपलब्ध होते अनेक संस्था आहे ते त्या प पद्धतीने तुम्हाला क्रेडीट रेटिंग करता येतं आणि तुम्हाला कर्ज देण्याची पद्धत क कुठलं कर्ज द्यावं कसं द्यावं आणि त्याचं काय पात्रता असं हे सगळं कळतं त्यामुळे हे अधिक सुलभ झालं आहे म्हणजे कर्जदार आणि कर्ज घेणारा ह्यांना कर्ज आणि क्रेडीटसाठी फार सोपे क पद्धतीतीने जावं लागतं पूर्वी सारी क्लिष्ट पद्धत नाही आणि त्याची वसुली तुम्हाला कशी करता येईल हे पण स्पष्ट होतं त्यामुळे कर्ज आणि क्रेडीट हाताळीची पद्धती सध्याची जी प्रचलित आहे ती चांगली आहे परंतु त्याच्याविषयी अधिक चांगली करावी कारण जे काय एन एन पी ए होतात किंवा विमा क्षेत्रामध्ये काय भ्रष्टाचार होतो ते कळतं आणि बँकिंग क्षेत्रातला भ्रष्टाचार जो आहे तो आपल्याला मर्यादित ठेवता येईल जास्त त्याच्यामध्ये कारण शेवटी हे दोन्ही हाताळणारे माणसं आहेत त्यांच्यामुळे त्या क्षेत्रात मध्ये अफरातफर होण्याची शक्य असल्यामुळे त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल ही जर पद्धत अंमलात आली तर मला वाटतं हे दोन्ही गोष्टी सोप्या हो